हो काळानुसार महिलांच्या भूमिकेत खूप बदल झालेला आहे पहिल्या काळामध्ये स्त्रिया घराच्या बाहेर पडत नव्हत्या मग तेवढी लोकांची मेंटॅलिटी होती की मुलांन् मं स्त्रियांनी फक्त घर सांभाळावं किंवा जॉब नाही करावा मुलांना वाढवावं त्यांच काम फक्त घरांपुरतं आहे पण जसं जसं एज्युकेशनमध्ये स्त्रियांनी प्रगती दाखवली की नाही आमचा पण हक्क आहे आम्ही पण पुरुषांपेक्षा जास्त काही मिळवू शकतो आम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पुढे जाऊन आम्ही आमची स् इमेज आहे ती चांगली करू शकतो तर आत्ताच्या काळात बघायला गेलं तर मुलगी डिफेन्स क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये आर्टस्मध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रिया खूप पुढे आहेत आणि माझी पण माझी पण हीच इच्छा आहे की मी पण खूप शिकावं पुढे जावं माझ्या परिवाराला खूप मोठं करावं आता आपण मुलांना आता पण परिवाराला एका कपलला जर मुलगा मुलगी मध्ये भेद नाही करत मुलगा मुलगी ही एकत्र आहेत ते पुढं जाऊन एकत्र मिळून देशाला पुढे नेऊ शकतात आत्ताच्या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये खूप फरक आलेला आहे पूर्वी खूप मुलींना खाली मानलं जात होतं म्हणजे फक्त त्यांनी की फक्त घर चालवावं हाच एक हेतू होता पण आत्ताच्या काळामध्ये मुली घर चालवते सगळ संसार बघते आणि तिचं काम बघते हा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलींनी आता प्रगती केलेली आहे आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे